तर ज्या सध्याच्या ज्या गझल गायिका आहेत त्या गायिकांपैकी मला सर्वात चांगल्या आणि आवडत्या ज्या आहे ते वाटतात प्रतिभा बाघेल एकदम प्रसिद्ध गायिका आहेत सध्याच्या आणि त्यांचे खूप त्यांनी खूप सारे गझल म्हटले पण मला सर्वात चांगलं वाटतं त्यांचं जे आहे वो जो हममे तुममे म्हणजे गझल एक अशी गा म्हणजे गाण्यासाठी एक अशी माध्यम आहे ज्यामध्ये आपण आपले भावना ज्या आहे व्यक्त करू शकतो आणि त्यांनी त्या वो जो हममे तुममेमध्ये एक ऐकायला पण एवढं भारी वाटतं आणि एवढं पीसफुल आहे ना म्हणजे असं तृप्त करतं एकदम आणि जे वो जो हममे तुममे जी गझल आहे त्या गझलमध्ये सांगितलं आहे की तुझ्यात आणि माझ्या सारखं काय आपल्या दोघांमध्ये ते सारख्या काय गोष्टी आहेत आणि त्यामध्ये जे आहे एक भावना प्रकट केली आहे की कशाप्रकारे प्रेम माया त्यात व्यक्त झाली आहे तर त्याच त्या गझलबद्दल आहे आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्याला गायन त्याचं केलं आहे तर त्यामुळे आणि खूप चांगलं गातात त्या त्यामुळे ते सर्वात चांग माझ्या आवडत्या ज्या आहेत गायिका आहेत गझल गायिका आहेत